मी महाराष्ट्रीयनच आहे मी मराठी कुटुंबातच जन्मले माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी ज्या शाळेत शिकले ती पण मराठी शाळाच होती त्यामुळे मराठी आमच्या घरामध्ये नातेवाईकांशी आजूबाजूच्या लोकांशी मराठीतच आम्ही संवाद साधतो महाराष्ट्रामध्ये मराठी बोली भाषाच बोलली जाते त्यामुळे मराठी आमच्या कणाकणात आहे मराठीमध्येच बोलतो मराठीमध्येच विचार करतो आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी भाषा कशी जपली गेली पाहिजे याचाच विचार करतो आम्ही पण मराठी भाषा जपणं हे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा खूप बोलली जाते